जयश्री मॅम बोलत आहे का बरं तुमच्या स्कूलबद्दल खूप ऐकलं मी तुमचं हां तुमच्या स्कूलमधे ॲडमिशन चालू आहे का हो का माझ्या मुलाची के जी टूला करायची होती तो आता सहा वर्षाचा आहे हो का बरं ठीक आहे ना तर म्हणजे काय आहे फीज किती आहे तुमच्या स्कूलची

हो का बरं ठीक आहे ना म्हणजे तुमचे स्कूल बस आहे की आम्हाला प्रायवेट आमचा ॲटो करावा लागेल हो का आणि डाक्युमेंट्स काय काय लागेल

हां अच्छा बरं बरं ठीक आहे ना ते आपलं म्हणजे क किती वाजेपर्यंत स्कूल असते के जी थ्रीची हां हां

हो का बरं टीचर्स वगैरे कशा तुमच्या स्कूलच्या

हां हां हां हां ठीक बरं बरं मुलांना मुलांना कसं बरं बरं ठीक आहे ना आणि म्हणजे किती वाजता आलं तर चालेन स्कूलमधे हां हां हो का बरं आता स्कूल हां स्कूल केव्हपासून चालू होणार फीज एकदम द्यावी लागेल की म्हणजे हे आहे इस्टॉलमेंट आहे हो का बरं बरं ठीक आहे ना हां बरं चालेल बरं ठीक आहे ना ठीक आहे घेऊन येते मी हां आणि स्कूलला पण मला पण यायचं आहे तुमच्या हां मुलांच्या मुलासाठी हो हो ठीक चालेल ठीक आहे ठीक आहे घेऊन येते हो हो ठीक हां